मी स्वयंपाकाची कोणची कार्यशाळा तर आत्तापर्यंत अटेंड नाही केलेली आहे कारण की मी मुलगा आहे तर मी काही अटेंडच नाही केलं तर तरी पण मी थोडंसं जे मला आवडते खाण्यामध्ये वगैरे तर मी फारसं असं इंडिया एक्सप्लोअर केलेलं आहे आत्तापर्यंत जसं की मी बेंगॉलला गेलो होतो तर बेंगॉलचे रसगुल्ले वगैरे आणि बेंगॉलची झल मुरमुरा जल मुरमुरा हे पण मी फारसं असं टेस्ट केलेलं आहे आणि जर आता जर आपण महाराष्ट्र साईड आलो तर महाराष्ट्रामध्ये मी तर मी तर राहतो तर महाराष्ट्राचा बेस्ट म्हणजे ट्रेडिशनलमध्ये पुरणपोळी वगैरे आणि महाराष्ट्राचा वडापाव मिसळ कोल्हापूरची कोल्हापुरी मिसळ अजून जसं की मी आता राजस्थानला गेलो होतो काहीच दिवसापहिले तर तिकडं म्हणजे खूप सारे विविध प्रकारचे मी तिथं शुद्ध शुद्ध असं शुद्ध गोश्त भेटते पुराणं एकदम म्हणजे जुन्या प्रकारचं गोश्त एकदम गावरान गावरान जसं जसं आपण म्हणतो ना गावरान चिकन गावरान मटण पण मिळते आणि स्पेशली मला म्हणजे जे जे नॉन वेज पदार्थ आहे ना मटण वगैरे ते खूप आवडते कारण की त्यामध्ये खूप सारे स्पाइसेस यूज होतात म्हणजे मसाले वगैरे यूज करण्यात केले जाते ते मसाले मला खूप आवडतात जसं गरम मसाला वगैरे जसा की दवे का दिव्य मसाला म्हणजे कोणा कोणत्या कोणत्या स्पेशल रेसिपींचा त्यांचा स्पेशल मसाला असतो एकदम आणि स्पेशली मला बिर्याणी खूप आवडते तर मी खूप साऱ्या बिर्याणी ट्राय केल्या कर्नाटकाची बिर्याणी चेन्नईची बिर्याणी केरळाची बिर्याणी बट जर तुम्ही मला माझं मत विणीचारसान तर मला हैद्राबादची बिर्याणी खूपच आवडलेली आहे हैद्राबादची बिर्याणी म्हणजे बेस्ट बिर्याणी आहे हैद्राबादी बिर्याणीला काही म्हणजे हे आपण म्हणू शकतो की तिचा काही तोडच नाही आहे म्हणजे कुठे पण तुम्ही इंडियामध्ये या पूर्ण देशाच्या बाहेर पण आपल्या अव्हेलेबल आहे आपले इंडियन सगळे इकडं आहे तर ते पण तिकडे बिर्याणी विकतात पण हैद्राबादच्या बिर्याणीचा टेस्ट अन्मॅचेबलच आहे म्हणजे तिचा काही चॅलेंजच नाही आहे तर हैद्राबादमधे मी तुम्हाला एक स स्पॉट सजेस्ट करतो त्या स्पॉटचं नाव मला आठवण आहे फक्त थोडंसं मी म्हणजे आठवण करण्याचे प्रयत्न करतो थोडा माझ्या दिमाखावर जोर देतो तर मला त्याचा आठवण मला त्याचं नाव आता लक्षात आलेलं आहे तर त्याचं नाव आहे पॅरेडाईज बिर्याणी सेंटर हे ना हैद्राबादमध्ये सिच्युएटेड आहे आणि फक्त नाईन्टी रूपीजमध्ये असं अक्षरशः म्हणजे असं दोन माणसांचं पोट भरणार महाराष्ट्रीयन माणसांचं की बा सगळं दोन माणसांचं पोट भरणार आणि खूप सारे पिसेस वगैरे पण त्याच्यामध्ये आहे तर पॅरेडाईज बिर्याणी सेंटर बेस्ट आहे हैद्राबादचं